आम्हा दोघांना खूप स्वारस्य असलेल्या एका मुद्यावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी आम्ही एकत्र आहोत विशेषत सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आरोग्यसेवांची गुण गुणवत्ता आम्ही आमच्या चर्चा भारती परिस्थितीपुरती मर्यादित ठेवत आहोत त्यामुळे तुम्ही परवानगी दिल्यास मी तुम्हाला माहिती असलेल्या प्रश्नांची उत्तरे